सर्फिंग मला पूर्वी येत नव्हतं पण आता नातवंडानी शिकवलं आहे कारण भरपूर गोष्टी सर्फिंगद्वारे आपल्याला माहीत पडतात आवडती आठवण असं म्हणजे मी फेसबुकवर माझे जुन्या मित्र मैत्रिणींना शोधत होतो आणि ते शो ते शोधायला मला भरपूर आवडले एकाच नावाच्या भरपूर व्यक्ती असतात तर त्यांचे ते फोटो बघून आठवायचा प्रयत्न केला की हा तोच असेल का ती तीच असेल का त्याच्यानंतर ते जेवढं होईल तेवढं ते नंबर द दोन चार मित्र आणि मैत्रिणी मला भेटले याच्यातून तर ती मला हा जो अनुभव होता त्यांना ते फेसबुकवर त्यांचा नाव पत्ता वगैरे भेटल्यानंतर नंबर भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलून पुन्हा एक संबंध जोडता आले एवढ्या वर्षानंतर जुने मित्र मैत्रिणी भेटले तर हा अनुभव मला भरपूर आवडला